भारताची राष्ट्रभाषा ही हिंदी आहे आणि माझी मातृभाषा ही मराठी आहे तर कोणतीही भाषा असली तरी त्याचा ती बोलणाऱ्यास नेहमीच अभिमान असतो आणि प्रत्येक भाषा भारतात बोलली जाणारी ही तितकीच महत्त्वाची आहे भारत हा भाषेच्यादृष्टीने अत्यंत समृद्ध देश आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी बोलीभाषा मातृभाषा बोलली जाते प्रत्येक भागाची विभागाची राज्याची तिथल्या समुदायांची अशी वेगवेगळी भाषा आहे आणि सर्वसामान्यपणे सर्वच लोकांना किंवा बहुतांश लोकांना जे भारताचे नागरिक आहेत त्यांना हिंदी भाषा समजते बोलता येते त्यामुळे त्या भाषेमध्ये व्यवहार करणं रोजच्या जीवनात जास्त सोयीस्कर ठरतं त्यामुळे भारताची ही जी राष्ट्रभाषा आहे हिंदी तर ती सर्वसामान्यपणे अभिप्रेत असल्यामुळे ती त्या भाषेमध्ये दैनंदिन व्यवहार करणं बऱ्याच लोकांना सोपं जातं कारण प्रत्येक माणसाला समोरच्याची मातृभाषा बोलीभाषा येत असेलच असं नाही सांगता येत त्यामुळे एक अशी भाषा निवडणं आवश्यक होतं की जी सर्वसामान्यपणे बोलता येईल किंवा लोकांना एकमेकांशी संभाषण करताना जर ती ते वेगवेगळ्या मातृभाषे मातृभाषा बोलत असतील तरी एकमेकांशी संभाषण करताना अडथळा येऊ नये यासाठी कोणती तरी एक भाषा असणे आवश्यक होतं त्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे बहुतांश लोकांना ती बोलता येते परराज्यामध्ये प्रवास करत असताना किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी दुसऱ्या मातृभाषा असलेल्या माणसाशी संवाद साधत असताना काही अडथळे येणार नाहीत यासाठी हिंदी भाषा वापरण्यात येते तर मराठी भाषा ही हिंदी भाषेची तुलनेत कशी आहे असं जर विचार करायचा झाला तर मुळात प्रत्येकाची भाषा ही त्या त्या व्यक्तीसाठी अत्यंत प्रिय असते त्यामुळे तुलना करून ह्या भाषा सौंदर्य घालवण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही कारण प्रत्येक भाषेचं त्याचं त्याचं सौंदर्य आहे त्याचं त्याचं वैशिष्ट्य आहे त्याची त्याची पार्श्वभूमी आहे एक इतिहास आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांना प्रत्येक भारताच्या नागरिकाला त्याची मातृभाषा त्याची बोलीभाषा त्याची राजभाषा जपण्याचा आणि संवर्धन करण्याचा तितकाच अधिकार आहे आणि त्यामुळे दोन भाषांची तुलना करून त्याचं सौंदर्य आणि त्याची एक पावित्र्यता घालवण्याचा माझा हेतू आणि उद्देश दोन्ही त्यामुळे तुलना तर करायची नाही आहे त्यामुळे भारताची राष्ट्रभाषा ही जी हिंदी आहे ती सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या मंच्यावर वेगवेगळ्या स्तरावर आणि वेगवेगळ्या बोलीभाषिकांच्या एकमेकांशी होणाऱ्या सुसंवादामध्ये अडथाळा निर्माण होऊ देत नको यासाठी जी हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ती अत्यंत सोयीस्कर आहे आणि मराठी ही ज्यांची मातृभाषा आहे त्यांच्यासाठी तर ती अभिमानाचीच गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येकाने जिथे त्यांची मातृभाषा बोलणारा समोरचा भाषक असेल तिथे त्यांनी आपल्याच मातृभाषेमध्ये भाष्य करावं आणि ज्यांना काही भाषिक अडथळे येऊ शकतात त्यांच्याशी हिंदीमध्ये भाषांतर हिंदीमध्ये व्यवहार करावा संवाद करावा असं मला वाटतं आणि बाकी मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आहे आणि फार मोठा ऐतिहासिक वारसा मराठी भाषेला आहे त्यामुळे प्रत्येकाने आपापली भाषा संस्कृती जपली पाहिजे प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या भाषेबद्दल अभिमान हा बाळगलाच पाहिजे पण त्यासाठी दुसऱ्या भाषेशी त्याची तुलना करून दुसऱ्यांची भाषा हीन आणि आपली भाषा फक्त महत्त्वाची आहे असं करू नये असं मला वाटतं